माझ्या धावण्याचा बूट मला जास्त धावण्याचा बूट म्हणजे स्पोटचे बूट आवडत असतात माझ्याकडे जास्त तर स्पोटचेच बूट आहे मी सेगाचा सेगा बूट वापरत असते मला ते आरामदायक वाटते रनिंग वगैरे करताना म्हणून मी तर ते स्पोटचे वगैरेच वापरत असतात व स्पोट्समध्ये मी जास्त स्पोट्समध्येच मला इंटरेस्ट आहे म्हणून मी स्पोटमधलेच बूट वगैरे घेऊन तेच यूज करत असते व मला जास्त तर हाप पँटवर वरती इनर वगैरेच ग घालून छान वाटते व व टायटी वगैरेच मी जास्त वापरत असते त्यात त्यामध्ये जास्त आरामदायक वगैरे वाटते कारण आपण स्पोट्समधले अस असताना व खूप मोठे कपडे वगैरे घात घातले तर त्या त्यामुळे आपल्याला काही खेळ वगैरेच किंवा स्पोट्समध्ये काही करता येत नाही म्हणून आम्हाला जास्त तसं मला शॉटस् वगैरे घालायला जास्त आवडतात व तो स्पोटचा बूट जास्त घालायला आवडत असते